यमएससीबीमधून बोलत आहेत का मी माझं नाव ओम सलघर आहे आणि मी समतामध्ये राहात होतो आता नवीन ठिकाणी मी शिफ्ट होतो आहे काकडे प्लॉट येथे मग तेथील घर मालकांना माझं जी जुनं लेट बिल भरलेलीची डुप्लिकेट पावती पाहिजे होती त्यामुळे त्यांच्या नंबरवर तुम्ही टाकू शकता का त्यांचा सध्याचा ॲड्रेस काकडे प्लॉट स्वामी समर्थ मंदिर जवळ आहे आणि त्यांचा दूरध्वनी क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य असा आहे तरी लवकरात लवकर तुम्ही एक डुप्लिकेट प्रत त्यांच्या नंबरवर पाठवू शकतात का